सूर्याला द दारावर रांगोळी काढणे दारासमोर रांगोळी काढणे त सूर्याला अर्घ्य देणे किंवा कपाळावर कुंकू लावणे जानवे घालणे मंदिरात जाणे पूजेला जाणे दर्ग्यात जाणे उपवास करणे तर ह्या ज्या गोष्टी आहेत यामागे या प्रत्येक गोष्टींमागे वैज्ञानिक कारण आहे आणि त्या जुन्या लोकांनी आपल्याला जर सांगितल्या किंवा परंपरा जी चालली आहे घरातल्या मोठ्याने जर आपल्याला सांगितलं तर त्या प्रत्येक गोष्टीमागं एक कारण आहे तर आपण जर रांगोळी घराबाहेर काढतो आहे तर त्या रांगोळीमुळे आपल्या घरावर येणारी संकटे जी आहेत ती कमी होतात आणि सक जेव्हा बाई रांगोळी काढते सकाळी उठल्यावर तेव्हा तिची आकलनक्षमताही वाढते त्यामुळे रांगोळी ही आम्ही काढतोच सूर्याला अर्घ्य देणे सूर्याला अर्घ्य देणे म्हणजे जो सूर्यनारायण आपल्याला दिवसभरात पोचतो तर त्याला अर्घ्य देऊन आपल्याला त्याच्याकडून तेज मिळावं यासाठी आरोग्य देतात आणि त्या सूर्यनारायणाचे नामस्मरण करतात कपाळावर कुंकू लावणे हिंदू धर्मात कुंकाला खूप महत्त्व आहे कुंकू लावण्याने आपल्या कपाळावरील बिंदू जो आहे त्याची गुणबिंदू जो आहे त्याला आपण टच केल्यावरती त्याला स्पर्श केल्यावरती आपल्यामध्ये एकाग्रता वाढते जानवे घालणे ज्या लोकांच्या मुलांची आठ वर्षापर्यंत ज्या मुलांची बट मुलांना बटू म्हणतात त्या बटूंची मुंज झाल्यावरती त्यांना जानवे घालने मुंज करणे ही एक पद्धत आहे त्यामध्ये त्यानऊ ते लग्नापर्यंत या वेळामध्ये त्या मुलाला एक संस्कार दिलेले आहेत वट व्रतबंध संस्कार असं त्याला म्हणतात त्यामध्ये मुलाला संध्या पूजापाठ कसा करावा त्याचे जे आहे तर त्याला सगळे स्तोत्र वगैरे शिकवले जातात ही जी गोष्ट आहे ही जानवे घालणे तर त्या जानव्यामागे काही कारण आहे त्यामुळे ते घालणे ते बरोबर आहे पूजेला जाणे मंदिरात जाणे मंदिरात जाणे तर योग्यच आहे कारण मंदिरात गेल्यावर जी पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळते आपण जेव्हा मंदिराची पायरी चढतो तेव्हा आपल्याला जी पॉजिटिव्हिटी मिळते ती घरात एवढी मिळणार नाही त्यामुळे आणि प्रसन्नताही मिळते फ्रेशनेस येतो एकाग्रता मिळते त्यामुळे मंदिरात जाणं हे योग्यच आहे मंदिरात दर्ग्यात जाणं योग्यच आहे उपवास करणं उपवास म्हणजे ज देवाच्या जवळ जाऊन त्याचं नामस्मरण करणं एक दिवस आणि त्याचंही वैज्ञानिक कारण आहे आपण एक दिवस जर उपवास सात दिवसातून एक दिवस जर उपवास केला लंघन जर केलं तर आपल्या प्रकृतीसाठी ते चांगलं आहे त्यामुळे जर प्रकृती चांगली असते आठवड्यातून एक दिवस तरी उपवास करावा त्यामुळे मला तरी वाटतं ह्या सगळ्या ज्या संस्कृती आहेत त्या त्याचा धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही गोष्टींची संबंध असल्यामुळे या सर्व गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत